राज्यातील पारंपरिक व्यवसाय म्हणजे सुरुवातीला आपण जर खेड्यातून गेलो खेड्यांमध्ये छोटे छोटे दुकानदार होते म्हणजे किराणा दुकान छोटं असायचं त्याच्यामध्ये थोडी बहुत साबन किंवा छटाक आतपाव असं तेल मिळायचं आणि मला असं आठवतं क म्हणजे रॉकेलमध्ये एक पावशेर रॉकेल घेऊन एक चार आण्याची चहापुडी घेऊन छटाक साखर घेऊन छटाक म्हणजे पन्नास ग्राम साखर अशी छटाक साखर घेऊन घरी जाऊन चहा बोलून परत दुपारच्या जेवणासाठी म्हणून परत सव्वाशे ग्राम मुग दाळ घेऊन पावशेर तांदूळ घेऊन असा सैपाक बनवणारे अशी माणसं होती न असा व्यवहार हा चालायचा छोटे छोटे दुकानदार होते आणि त्या दुकानदारांचे व्यवसाय चालत असायचे तालुक्यामधून ज्या गावामध्ये एक महिन्याचा किराणा सामान भरणारे काही दुकानदार होते आणि त्यांच्यावर त्या उपजीविका चालत असायच्या त्यावेळेस तर हा जो व्यवसाय आहे हा व्यवसायचा आणि ते शिंपीचा व्यवसाय असायचा त्यावेळेस दसरा दिवाळीमध्ये फक्त नवीन कपडे शिवले जायचे आणि मग त्या पारंपरिक असे जे शिंपी होते ते शिवणकाम करून ते आपले पोट भरत असायचे परंतु आत्ता या एक दहा पंधरा वर्षामध्ये असा फरक जाणवायला लागलं आहे की आता ते मॉल सुरू झाले आणि मॉल सुरू झाल्यामुळे काय झालं माहीत आहे का छोटे छोटे दुकानदारांचे व्यवसाय आहे ना हे जवळजवळ बंद पडण्याच्या मार्गातील त्यातल्या त्यात एकोणाविसशे वीसच्या म्हणजे एकवीसाव्या शतकामध्ये जो दोन हजार वीसमध्ये करोना काळ सुरू झाला त्यामुळे बऱ्याच दिवस बऱ्याच लोकांची छोटी छोटी किराणा दुकानदार होते त्यांना किराणा दुकान बंद ठेवायला लागले आणि तो पारंपरिक व्यवसाय आहे ना मोडकळीस आला त्यात बऱ्याच लोकांचं नुकसान झालं बरेच दुकानदार आतासुद्धा नंतर सहा महिन्यानंतर दुकानदार उघाडलं दुकान उघडल्यानंतर सुद्धा त्यांना मात्र ते कस्टमर जे आहे ते कश्टमर त्यांना परत आज मिळत नाही आहे त्यांच्या उपजीविकेवर आजचा असा हा परिणाम झालेलाय तो कोरोना काळचा जो जो परिणाम झालेला आहे ज्या छोट्या छोट्या व्यावसायिकांवर तो आजही जाणवतो आहे म्हणजे सहा महिन्यामध्ये त्यांना कोणतीही कमाई करायला मिळाली नाही छोट्या छोट्या दुकानदारांना व्यावसायिकांना आणि तो सहा महिन्याचा खर्च मात्र त्यांचा तसाच राहिला आलं का लक्षात जे नोकरदार होतं त्यांचा पगार चालू राहिला परंतु व्यावसायिकांच्या उपजीविका ज्या होत्या म्हणजे एखादा हातगाडीवाला आहे जो सफरचंद विकायचा किंवा किराणा छोटे छोटे किराणा दुकानदार होते त्यांचे दुकान बंद राहिले आणि त्याच्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर आजसुद्धा तुम्हाला सांगतो ते दुकान चालत नाही आहेत म्हणजे ते पारंपरिक जे कस्टमर होते ते बंद झाले आठवडे बाजार बंद झाले मुळात म्हणजे आठवडे बाजारामध्ये कायं व्हायचं माहिती आहे का दरवटे आठवड्या बाजार भारायचा आठवडी बाजारामध्ये आजूबाजूची जी खेडी आहेत ना ती खेडीत खेड्यातले लोक आपलं सामान घेऊन यायचे आपल्या जे शेतीचं काय भाजीपाला घेऊन यायचे ते तिथे विकायचे आणि ते जाताना मात्र आपला आठवड्याभराचा जो किराणा माल आहे ना तो घेऊन जायचे गुळ तेल शेंगदाणे साबुदाणा समजा एकादशी असली त्या आठवड्यामध्ये तर साबुदाणाचा व्यवसाय किंवा भगर अशा शेंगदाणे हे जास्त प्रमाणात विकत असायचे आणि ते एक एक अर्धा अर्धा किलो ते आठवड्यापुरतं लागेल ते घेऊन जायच असायचे हा जो व्यवसाय आहे या व्यवसायावर जो परिणाम झाला तो करोना काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर झाला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी शेती व्यवसाय जे करणारे होते तो जो बंद पडला त्याला अनुदान मिळालं परंतु छोटे छोटे जे व्यवसाय आहेत छोटे छोटे दुकानदार आहेत त्यांना कोणतंही अनुदान गव्हर्मेंटकडनं मिळालं नाही आणि ते बंद पडले तर असो हा एक झाला परंतु राज्यातील हे व्यवसाय जे आहेत ते बंद पडायचं एक कारण म्हणजे सगळ्यात मोठे मॉल आता मॉल कशी झाले आहेत बघा चार दिशा असतात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या सगळ्या दिशेला तुम्हाला सांगतो हे मॉल तयार झाले म्हणून खेड्यावरचं गिऱ्हाईक येणार जे गिऱ्हाईक येणं ते बाहेरच्या बाहेर माल घेऊन निघून जातं म्हणजे गावातले जे दुकानदार असतात जे पारंपरिक व्यवसाय होते मेन बाजार पेठेतले ते कंप्लीट बंद पडले म्हणजे तिथं गिऱ्हाईक येणं येणंच बंद झालेलं आहे आणि आता शिंप्याचा व्यवसाय जर म्हणाल तर शिंप्याचा व्यवसाय कसा बंद पडला तुम्हाला सांगतो मी आता काय झालं त्यावेळेस काय व्हायचं ज माहिती आहे का पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं का आम्हाला जर युनिफॉर्म शिवायचा असला ना ती खाकी पँट आणि शर्ट शिवायचं आमाला शिंप्याकडं जायला लागायचं शिंपी तो शिवून द्यायचा परंतु आता असं नाही राहिलं आता काय करतात स्कूलमधले लोकंच ते व्यवसाय करायला लागले त्यांचा जो युनिफॉर्म आहे ते ते विकायला लागले तेव्हा शिंप्याचा जो पारंपरिक व्यवसाय बंद पडला त्यातल्या त्यात आता रेडिमेड कपडे घेण्याचं एक फॅड मोठ्या प्रमाणात सुरू झालं म्हणजे आज ज मला नवा शर्ट हवा असला आ आणि आज मला एखादा कार्यक्रमाला घालायचा असला तर मी आप बाजारात जातो एक नवीन शर्ट घेतो आणि तो घालतो म्हणजे शिंप्याकडे जाऊन शिवण्याचा जो प्रकार आहे तो जवळपास बंद झाला आलं का लक्षात म्हणजे त्याच्यामुळे काय झालं माहितं आहे का हे पारंपरिक जे शिंपी लोक होते त्यांच्या व्यवसायावर तो परिणाम झालेला आहे ही तर गोष्ट तितकीच खरी आहे व्यवसाय जे आहे व्यवसायाचं स्वरूप बदलत गेलं व्यवसायाचं स्वरूप बदलत गेल्यामुळे असे परिणाम होत गेले आणि हे पारंपरिक व्यवसाय जे आहे उपजीविका आहे त्या जिवंत ठेवण्यासाठी काहीतरी करायला हवं या बाबतीत आता मात्र सरकारने हा निर्णय घ्यायला हवा असं मला वाटतं